पुरणपोळी ही पारंपरिक खाद्यपदार्थ असल्यामुळे कोणत्याही सणाला ती बनवली जाते त्याचबरोबर भजी वडी पापड कुरडया कढी सार हे बनविल्या जाते